ज्यामध्ये प्रवेश करताना सुरक्षिततेच्या समस्या ह्या येतच असतात त्यामुळे जे पर्यटक असतात यांनी स्वतः जागरूक असायला पाहिजे जसे की आपण नवीन ओळख अनोळखी ठिकाणी फिरायला जातो तर तिथे आपल्याला माहीत नसतं की एरिया कसा आहे क्रिमिनल आहे की जंगल्या जंगलचा एरिया असला तर ॲनिमल वगैरे आपल्याला येऊन काही प्रॉब्लेम करू शकतात का तर अशा वेळेस आपण आपल्या ट्रॅव्हल एजंटसोबत किंवा आपला जो ग्रुप असतो त्याच्यासोबतच आपण सोबत सोबत राहायला हवे एकटं असं कुठंही न सांगता कोणाला निघून जायला नको आणि आपलं जे सामान वगैरे आहे आपला आय डी वगैरे आपले पासपोर्ट वगैरे याच्यावर लक्ष ठेवायला हवे कारण चोरटे हे असतात कुठेही आपल्याला कधीही ते आपलं सामान चोरून घेऊ शक घेऊन जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात जर आपला आय कार्ड आणि पासपोर्ट वगैरे हलव हरवला तर त्यामुळे प्रवाशांनी राज्यामध्ये प्रवास करताना ह्या अशा छोट्यामोठ्या गोष्टीची काळजी घ्यायलाच हवी